जर ग्रामीण व्यवसायाबद्दल म्हंटलं तर मग आमच्या इकडच्या ज्या बाया होत्या म्हणजे काही बचत गटाचं जर म्हंटलं तर त्यांनी त्यांचं एक स्वतःहून व्यवसाय उत्पन्न केला तो व्यवसाय म्हणजे असा की म्हणजे एका व्यवसायात त्यांनी दोन व्यवसाय तयार केले एक पापडांचा व्यवसाय होता आणि तशास प्रकारे एक लोणचांचा होता त्यांनी फक्त लिंबूचं किंवा मिरचीचं किंवा आंब्याचंच नाही तर म्हणजे आपण जे गोष्टी आपल्याला नाही आवडत जसं कारल आपण म्हणू शकतो किंवा दोडका आपण म्हणतो तर त्याचसुद्धा लोणचं अशा प्रकारे त्यांनी बनोलं म्हणजे काही नवीन त्यांनी तयार केलं आणि जेव्हा ते आम्ही मार्केटमध्ये आणलं तर आधी आधी तर आम्हाला नव्हतं वाटलं की हे इतकं विकेल म्हणून पण जसं जसं त्याची काही व काही वर्षात किंवा काही काही हां काही महिन्यात त्यांनी पण हां काही वर्षात त्याची मार्केटिंग वाढली म्हणजे लोकं लोकांना तो प्रोडक्ट आवडायला लागला कारण की तो प्रोडक्ट एक तर केमिकलनी नव्हता बनवलेला तो नॅचरली बनवलेला होता म्हणजे गावातल्या ज्या बायांचाय त्यांच्या हाताचा तो स्वाद होता आणि तसंच तो पौष्टिकसुद्धा होता पौष्टिक म्हणजे आहारासाठीपण चांगला किंवा काही लोकांना शुगर वगैरे असते तर तो शुगर फ्री लोणचंसुद्धा एक बनोलं होतं ज्यामध्ये जास्त शुगरही नव्हतं म्हणजे ते ज्या प्रमाणात आपल्या शरीराला शुगर अस पाहिजेच असते त्या प्रमाणात होतं त्यात आणि अशा प्रकारचं लोणचाचा त्यांनी एक खूप छानसा व्यवसाय सुरू केला तशातच पापडांचासुद्धा त्यांनी व्यवसाय सुरू केला डाळीचे पापड त्यानंतर मग डाळीच्या सोबतच मेथीचे बीट रूटचे पापड हे एक नवीन त्यांनी प्रयोग केला बीट रूटचे पापड कसे बनवता येतील आणि म्हणजे जसं आणि साबुदाणाचेसुद्धा पापड तर हा सुद्धा व्यवसाय बराचपैकी त्यांचा चालला आणि हे दोन व्यवसाय मिळून आज ते खूप जास्त म्हणजे कमवता आहेत तर त्यांचा हा उत्पन्न खूप जास्त यशस्वी झाला असं मला अनुभवते